मी सध्या वापरत असलेली गाडी म्हणजे स्प्लेंडर स्प्लेंडर गाडी मी घेतली ती मला खूप आवडते कारण तिची हाईट व्यवस्थित आहे ॲव्हरेज खूप चांगलं देत आहे त्याच्यानंतर त्याचे टायर ट्यूब्स हे सुद्धा क्वालिटीचे आहेत मुख्य म्हणजे त्याचा लाईटस खूप चांगला आहे आणि हेवी साठीही चांगली आहे किंवा लॉन्ग ड्राईव्हसाठी ती गाडी फार उत्तम आहे त्याचा स्पीड चांगला आहे शंभर सी सी ची गाडी आहे ती त्याच्यानंतर त्याचा ॲव्हरेज साधारणपणे सत्तर ते पंच्याहत्तर ए किलोमीटर प्रत्येक किलोमी एक लिटरला देते त्यामुळे ती गाडी मला परवडणारी वाटते कारण आज पेट्रोलचे भाव खूप वाढलेले आहेत त्या दृष्टीने मला ॲव्हरेज देणारी ही गाडी असल्याने मला त्याचा तो खर्च तरी एक कमी असल्यासारखा वाटतो दुसरं म्हणजे मेन्टेनन्सला ती गाडी फार कमी प्रमाणात तिचं मेन्टेनन्स आहे त्यामुळे मेन्टेनन्सचा खर्चसुद्धा कमी आहे आणि त्यामुळे स्प्लेंडर ही त्यावेळची हिरो होंडाची गाडी ही नक्की मला आवडलेली गाडी आहे भावलेली गाडी आहे आणि नक्कीच मला ती यापुढेही आवडत राहील कारण तिचं बांधणी चांगली आहे वाहतूक करायला ती चांगली आहे त्याच्यानंतर ऍव्हरेजला चांगली आहे भक्कम आहे मेन्टेनन्स कमी आहे तर ह्या गोष्टीचा विचार केला तर ती नक्की मला परवडेबल गाडी आहे परवडणारी गाडी आहे